हां हां तुम्हाला ॲडमिशन पाहिजे होती ना कुलला हां हां हां तर कुण्या कितवीला पाहिजे होती फर्स्ट स्टॅण्डर्डला ना बरं बरं हां हां कोण आहे तुमचं मुलगा आहे का हो का हां हां हां तर हां नाही नाही तुमचं काय एज्युकेशन काय झालेलं आहे आणि तुमच्या मिस्टरांचं हो का बरं बरं बरं कुठे जॉब करता का बाहेर आ की हॉ हॉसवाईप आहे हो का बरं मिस्टर जॉब करत नाही बरं कशामध्ये मिश्टर हां महामंडळामध्ये बरं बरं ठीक आहे आणि नंतर मग फीज माहीत आहे हां सात हजार आहे मॅडम साठ हजार साठ हो हो हो एका वर्षाची आहे मॅडम हां एका वर्षासाठी साठ हजार फीजमध्ये फक्त तुमची फीज येना आणि फीजचे पैसे वरचे अलग विनिफॉर्म त्याचात पुस्तके आली शाळेची ती वेगळे ती वेगळी तुम्हाला भरावं लागेल

हो हो भेटायला या तुम्ही सविस्तर तुम्हाला फीबद्दल किंवा ॲडमिशनबद्दल सविस्तर सांगतो आणि छोट्या मु मुलालासुद्धा तुमच्या सोबत घेऊन या इंटरव्यू लागेल तर तुमचा हो हो हो होईल दोघांचा पण लागेल मिष्टर आणि मिसेस दोघेही या हो हो

हा हो आ नाही स्कूलमधलीच आहे ना त्याचे चार्जेस नाही नाही तुम्ही आले की तुम्हाला डिटेल माहिती सांगतो याबद्दल हो हो आले की तुम्हाला सांगतो

हो हो हो हां उद्याला तुम्ही या नऊ वाजता या उद्या सकाळी

हो हो आम्ही असतो आहेत म्हण ते हां